आमच्या गावातली मुख्य कला म्हणजे हस्तकला किंवा इतर ठिकाणच्या कलाप्रकारापेक्षा थोडे वेगळे आहे जसं की चित्रकला अशी चित्रकलामध्ये खूप सारे असे आर्ट गॅलरीमध्ये आपण चित्र बघतो खूप मोठ्या मोठ्या पँटिंग्ज बघतो त्याच्यामधून खूप इमॅजिनेशननी काढलेले असे प्रकारचे चित्रकला बघतो शिल्पकला शिल्पकला म्हणजे प्राचीन काळात जी शिल्प कोरीवकाम केलेलं आहे दगडावर कुठल्या एका भिंतीवर किंवा कोरीव अशा लाकडावर काम केलं त्याला शिल्पकलांत वस्त्र उद्योग वस्त्र उद्योग म्हणजे कापडावर आपण जे विणकाम वगैरे करतो त्याच्याने बनवलेली एक वेगळी कला त्याचा पण एक वेगळा फ्रकार आहे आणि कुंभारकाम कुंभारकाम हे मातीपासून एखादा मडकं बनवतो आपण किंवा एक वेगवेगळे गमले बनवतो वेगवेगळे शोकेस किवा प्लॉवरफाट ठेवायचे एक गमला बनवतो तो नि प्रिंटिंगमध्ये प्रिंटिंगमध्ये इतकी काही वेगवेगळे प्रकारचे प्रिंटिंगेस आहे जसं आपण वॉलपेपर प्रिंटिंग बघतो किंवा एखादा ॲनिमेशन प्रिंटिंग बघतो जे की आजचे आमच्या गावातले मुख्य कलाप्रकार आहे हस्तकला आहेत नि वेगवेगळ्या प्रकारची एक कला हेच दर्शवतात की आपल्या राज्यामध्ये खूप प्रकारचे विविन्न विभिन्न प्रकारचे कला आहेत ज्याला आपण मान मानतो आणि त्याच्यामुळेच आपल्या राज्याची अस्मिता टिकलेली आहे